आम्ही जनावरं हे आमच्या जवळच्या बाजारपेठेतून घेत असतो तसे म्हणजे आमच्या गावापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर उमरखेड नावाचे गाव आहे तिथे खूप मोठी बाजारपेठ असते डबल इकडं शेंंबाळपिंपरी इथं शेंबाळपिंपरी या गावामध्ये बी खूप मोठी ते दहा पंधरा किलोमीटर गाव आहे तिथं बी खूप मोठी बाजारपेठ आहे जनावरांची आमच्या इकडे सर्व सा साधारणपणे बैल म्हैस शेळी कोंबडी परत गाय अशी जनावरं आम्ही करतो आम्हाला याच्यामधून खूप असा मोठा फायदा झालेला आहे बैलांपासून शेती सर्व टॅक्टरांचे पैसे वाचतील हे वाचतील सर्वसाधारणपणे तीन एकर शेती आमच्याकडे आहे आणि बैलांनी तीन एकर शेती ही नांगरणी खुरपणी सर्व करून दहा हजार रुपये उत्पन्न त्यांनी बैलांनी वाचवलेलं आहे शेळी शेळी आमच्याकडे खूप शेळी आहे शेळीपासून आम्हाला तीन चार दोन ते तीन लाख रुपये मिळून फायदा झालेला आहे आणि गाय म्हसड दूध आमचं दूधाचा खूप दूध आमचं दिवसातून एक म्हसड समजा दोन तीन तीन लिटर दूध देत असते आणि दूध आमचं सरासरी तर सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी रुपये लिटरनं जात आहे तर आमचं रोज दूध पाच पाच एक हजार रुपयाचं होतं त्याच्यापासून पण खूप फायदा झालेला आहे आम्हाला